माझ्या जीवनातील शुभप्रसंगी मला खूप आनंद होतो की शुभ काम झाले किंवा असे काही झाले की मला खूप आनंद होऊन मी मंदिरात जाऊन मंदिरात जाऊन त्यांचे मंदिर वगैरे स्वच्छ करून पूजापाठ त्यांचे आंघोळ वगैरे करून त्यांना चरण वगैरे धुऊन फूल प्रसाद सगळं व्यवस्थित वाहून त्यांना नैवेद्य वगैरे चढवून आरती वगैरे करून असे करून त्यांना खूप हे मरा तर मला खूप आनंद होतो आणि ते मंदिरात मी पूजापाठ करून आरती करून ती साजरा करते असेच ते करून त्यांना नमस्कार करून हे एवढे हे करते